मराठी ही आपली मातृभाषा असून मराठी भाषेचा वापर अतिशय खूप प्रमाणामध्ये केलेला जातो मराठी भाषा खूप जुन्या काळापासून आपण वापरत आलेलो असतो आणि आजच्या प्रमाणामध्ये मराठी भाषेचा वा वापर जे आपण ग्राहकांना देखील दिसण्यासाठी जे पाट्या वगैरे दुकानावर लावलेल्या असतात तेही आपण आजकाल ते इंग्लिश इंग्रजी या भाषेच्या माध्यमातून लिहिलेल्या असतात तर त्यामुळेही आपल्या मराठी भाषेचा थोडा वापर कमी होत चाललेला आहे जे काही पाट्या वगैरे आपण दुकानावरती वगैरे लावत असतो तेही मराठी भाषामध्ये असल्यास मराठी भाषेचा वापर हा अतिशय जास्त प्रमाणामध्ये जुन्या पद्धती रीतीने परतपासून सुरु झाला पाहिजे तर ह्या आजकाल शिक्षणामध्येही खूप बदल होत आहे आणि इंग्रजी भाषेचं महत्त्वही सर्व ठिकाणी भरपूर वाढलेलं आहे तरी मराठी भाषेचा वापरही भरपूर प्रमाणात तरीसुद्धा केला जातो